हॅलो बासुरी रेस्टॉरंट का मी तासाभरापूर्वी तुमच्या ॲपवरून जेवणाची ऑर्डर दिली आहे तर त्यामध्ये व्हेज बिर्याणी बटर नान मिक्स व्हेज अशी ती ऑर्डर आहे आणि स्वीट डिश म्हणून मी रसमलाईची ऑर्डर दिलेली आहे तर मला या सर्व जेवणाचे पदार्थ किती वेळात मिळू शकतील याबद्दलची चौकशी करायची आहे तर तुम्ही सांगू शकता का की अर्ध्या तासापूर्वी मला ते देणार होते पण अजून मला मिळालेली नाही आहे ऑर्डर तर तुम्ही कृपा करून मला ती लवकरात लवकर पोचवण्याची व्यवस्था कराल का